नमस्कार माझं नाव लक्ष्मी आहे आमच्या शेतीमध्ये पहिल्या यंदाच्या वर्षामध्ये खूप बदल झालेला आहे कारण पहिलं पाऊस हे निसर्ग जून महिन्यात पडायचा आणि मृगाला पेरणी व्हायची पहिलं कधी कोणीही पिकावर रोगराई आलेली नाही कारण पहिलं हवामान पहिला निसर्ग ज्यावेळेस लागतो त्यावेळेसच व्हायचा आणि तसेच पहिली शेतीमध्ये मालामध्ये वाढावाढ व्हायची पण आता तसं राहिलेलं नाही आता निसर्ग कधी जून महिन्यात पडते तर कधी मृगाला पेरणी होते नाहीतर नाही पाऊस पडला तर मृगाच्या समोरे बी पेरणी जाऊ शकते त्या निसर्गामुळे आमच्या शेतीमध्ये आम्हाला जास्त खर्च करावा लागतो आम्हाला फवारण्या जास्त कराव्या लागतं आम्हाला खतं वगैरे जास्त वापरावे लागतात आणि तसेच आमच्या शेतीमध्ये पहिले उभं टाकून शेतात माणसांना दारं धरावं लागत गेले पण आता तसं राहिलेलं नाही आता ठिबक झालेली आहे तुषारचे प्रमाण आहेत कोणी तुषार लावते तर कोणी ठिबकद्वारे पाणी पिकांना सोडते त्यामुळे आता शेतीमध्ये खूप बदल झालेला आहे या पद्धतीने आमची पारंपारिक शेती आम्ही आता अशा प्रकारे पिकवतो